मी कोरडवाहू शेतकरी आहे आणि बागायती शेतकरीदेखील आहे आमच्या पिकावर जे काही हवामानात जे बदल होतात ते बदल अधिकाधिक ह्या जंतुनाशकामुळे किंवा अलीकडे जे पेस्टीसाईड आपण वापरतो त्याच्यामुळे होतात पूर्वी मूग आहे उडीद आहे ज्वारी आहे ही अशा प्रकारची भरपूर बाजरी आहे अशा प्रकारची पिकं आम्ही स्वत घेतलेली आहे किंवा साळ ज्याला आपण भात म्हणू तो अलीकडच्या काळात ही ही भात जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आमच्याकडं लाल सा साळीचा भात आणि पांढऱ्या साळीचा भात ही येत होती किंवा सदगुरे ज्याला आपण बाजरी या नावानं संबो संबोधतो सदगुरी आहे सावा आहे भादुली आहे ही जी पिकं आहेत ही पिकं पूर्वीच्या काळामध्ये होती आज ही पिकं हवामानातील बदलामुळे कमी झालेली आपण पाहतो आहोत परंतु आपणाला हीच पिकं जर घ्यायची असतील टिकवायची असतील तर तेव्हाचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये थोडासा अभ्यास जर आपण जर केला तर असं दिसून येतं की अलीकडच्या काळातील जंतुनाशकाची जी काही आपण फवारणी आपल्या पिकावर आपण करतो त्याच्यामुळं ही पिकं टेरिटोरी येत नाहीत म्हणजे हायब्रीड टू हायब्रीड हे जमू शकते परंतु जुने जे काही पिकं आहेत त आता उदाहरणार्थ टाळक्या आहे किंवा साळ आहे याला कुठल्याच प्रकारची जंतुनाशिके फवारायचे नाही आहेत बाजरी आहे त्याला कुठलं मारणार आहे तुम्ही जुनी बाजरीचं पीक आहे जुनी वराडी आहे मूग आहेत उडीद आहे ही पिकं आपण आपल्या शेतामध्ये पेरत असताना आणि पीक घेत असताना आपण ही याचा वापर हा कमी केला पाहिजे आता आम्ही स्वतः मी मी माझ्या इथं सेंद्रिय पद्धतीने शेती करतो हवामानातील बदलाचा याच्यावर परिणाम होतो असं होत नाही असं नाही परंतु त्याला जुळून घेण्याचा प्रयत्न मी ते आता उदाहरणार्थ जंतूनाशके आपण न टाकतापेक्षा आपण गोमूत्राची फवारणी जर केली किंवा गोमूत्र शेण याची जर दही

म्हणून रासायनिक जी खतं आहेत किंवा जंतूनाशके आहेत अलीकडच्या काळातील ते आपण कमी केलं पाहिजे ते मी कमी करण्याचा जरूर प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळं माझ्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे फरक जाणून देखील आलेला